नमस्कार माझं नाव संजना संतोष अरेकर आहे मी सागर हॉटेलमध्ये फोन लावला आहे तुम्ही तिकडचं स्टाफ बोलत आहे का हां हो मी ना थोडी रिक्वेस्ट करायसाठी फोन केला होता कारणकी मी कॅश ऑन डिलिवरी करू शकते माझ्याकडे आता सध्या तुम्हाला पे करायला गुगल पे किंवा अदर काही हे नाही आहेत रिसोर्सेस नाही आहेत त्यामुळे तुम्ही विन म्हणजे मी तुम्हाला विनंती करते तुम्ही काही बघू शकता का म्हणजे मी तुम्हाला कॅश ऑन डिलिवरी करू शकते नाही तर मग मला के जेवण कॅन्सल करावं लागेल

प्लीज तुम्ही जरा ट्राय केलंत तर बरं होईल आम्ही तुमचे रेग्युलर कस्टमर्स आहोत त्यामुळे प्लीज जरा काही ॲडजस्ट होत असेल तर बघाल का हो प्लीज मी तुमच्याकडून खूप वेळा ऑर्डर्स मागवल्या आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही मला कॉऑपरेट करा हो चालेल मी तुम्हाला माझा पत्ता सेंड करेल त्यावर तुम्ही पाठवू शकता का हो मी माझं ऑर्डर्स सांगते मला एक व्हेज थाळी हवी आहे आणि एक नॉनवेज थाळी हवी आहे कम्प्लीटली वन ट्वेंटी रुपीजची

चालेल चालेल नाही नाही खरोखर नाही मी ट्राय करू शकत तुम्ही प्लीज बघा ना कॅश ऑन डिलिवरी होईल का मी तुम्हाला माझा ॲड्रेस पाठवते ओके थँक्यू सो मच कॉऑपरेट केल्याबद्दल